बागकाम हा एक मजेदार आणि फायद्याचा छंद असू श् आहे आपला परंतु जर आपण जर त्यात नवीन असलो तर ते जबरदस्तीनं वाटू शकते बांधकाम सुरू करण्यासाठी आपण खूप काही सोप्या पद्धती वापरू शकतो जसं एखादं स्थान निवडलं त्यात अंगणात भरपूर सूर्यप्रकाश मिळेल आणि पाण्याचा निचरा लागेल अशी आपण जागा शोधतो माती तयार करतो मा बागेच्या काठ्याने माती सैल करतो आणि कोणतेही तण किंवा मोडतोड काढू नका काढून टाकतो जर माती खराब असेल तर त्याला आपण समृद्ध करण्यासाटी कंपोस किंवा इतर सेंद्रिय पदार्था पदार्थ आपण त्यामध्ये टाकतो रोपे आपल्याला जशी वजीन तशी आपण निवडतो काय वाढवायचे आहे ते ठरवतो आणि आपल्या स्थानासाठी आणि वर्षासाठी वेळेसाठी अयोग्य असलेली झाडे आपण निवडतो बागकाम न एचं तंत्र आणि शिकण्याचं सुरवात मगच आपण हे करू शकतो की सूर्याचे निरीक्षण पाण्यावर लक्ष उत्कष्टसुने सुरवात करतो कंटेनरचा विचार योग्य सोपी रोपे निवडतो त्यामध्ये कंफर्ट झोन आपण किंवा कधी काय होईल याचं जाणून घेतो आपल्याला काय वाढवायचं ते आणि निश्चित करतो की बाग आणि बेड योजना आपण कशी करायची स्वस्तात स्वस्त बाग साधने खरेदी करतो माती तपासतो घाण तयार करा करण्याची जे असते ते करतो योग्य बी बियाणे प्रत्यारोपण निवडतो आणि काळजीपूर्वक लागवड करतो जेव्हा पण घरगुती बाग करतो तेव्हा त्या प्रकारचा भरपूर काही आपण बदल करतो आणि जसं की जास्तीत जास्त पावसाळ्यापासनं याची सुरवात केली जाते